हां बेटा बोल हां हां बोला बोल नाव काय तुझं

हा तर तू कॉलेजमध्ये आता रेगुलर येणार आहे का

बरं बरं बरं तू कॉलेजला आल्यानंतर मला भेट तसं तू कॉलेज केव्हापासून येणार आहे बरं बरं बेटा ते तर खूप लेट होईल रे तू थोडा लवकर नाही येऊ शकत का म्हणजे तेपर्यंत ते आपल्या टेस्टचे सर्व मार्क वगैरे रिझल्ट वगैरे लागून जाईल नाही का पण तू उद्या बरं बरं उद्या ये मला ऑफिसमध्ये भेट तसं आपण त्याच्यावर बोलू हां हां ते तुला मी टेस्ट देऊन देईल सोडवण्याकरिता ते तू सोडवून घेशील आणि मला पेपर आणून देशील का म्हटलं हो हो सर्व तू कॉलेजमध्ये आल्यावर मला भेट माझी एक भेट घे हां नंतर तुला ती मिळून जातील ठीक आहे बेटा बेटा मी थोडा कामात आहे आणि तुला काही लागल्यास मला कॉल कर ठीक आहे